हॅलो हॅलो नमस्कार मी तुमच्या मुलगा ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्या शा माहा शाळेमधला मी पी टीचा शिक्षक बोलत आहे तुमच्या मुलांनी कबड्डी हा कबड्डी आणि काही दुसरा खेळ आहे खो खो यामध्ये त्यांनी नाव नोंदवलेला आहे तर तो बोलत होता की व वडिलांची परमिशन मांगा मागण्यात यावी की तुमच्याकडून तुमचे मत काय आहे यासाठी आम्ही शाळेमध्ये एक मीटिंग ऑर्गनाईज केली आहे हां तर तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून या मीटिंग अटेंड करण्याची करण्यात यावा आता त्याचे मित्र बोलले कबड्डीमध्ये घे त्या त्याचा इच्छा होते की खो खोमध्येच आणि कबड्डीमध्ये काय झालं मुलं कमी पडत आहेत आणि ठीक आहे तो खो खो खेळू शकते तर कबड्डी पण चांगल्या प्रकारे खेळू शकतं त्यामुळे माझं मी ठरवलं की यांना दोन खेळामध्ये याला द्यावं

हो हो बरोबर बरोबर काय म्हणजे त्याला घ्याय सर काय झालं त्याला घ्यायला घ्याय नसतं लागलं खो कबड्डीमध्ये पण काय एक मुलाचं पाय फ्रॅक्चर झालं हां बरोबर आहे तुमचं पण आता आम्ही काय झालं घे घेतलं नसतं पण आता मुलाचा पाय फॅक्टर झालं दुसरा मुलगा काय खेळणारं आहेच नाही मुलं इथं माझ्या मते तो माझ्या दृष्टिकोनापुढे तो योग्य ठरतो त्या खेळामध्ये तो बघायला गेलं तर म्हणून मी ठरवलं त्यासाठी मग तुमची परवानगी ह हवी होती थोडी काय म्हणजे एक दोन तास त्यात घरी तो उशीरा येईल तर चालणार ना जे काय त्याचं जे शेवटचं सुट्टी झाल्यानंतर त्याचं जे जे वेळ आहे ना दोन तीन तास म्हणजे चार ते पाच पाच ते हा ह्या टाईममध्ये तो खेळाकडे लक्ष देणार म्हणजे त्याला आम्ही ट्रेनिंग वगैरे देऊ मग त्याला घरी येण्यास उशीर होऊ शकतो कदाचित येणाऱ्या पंचवीस तारखेपासून ते चार चार आक्टोबर ना या तारखेपर्यंत प्रॅक्टिस चालणार आणि पाच दरम्यान ते पाच ते आठ ह्या चार दिवस तीन दिवस खेळ खेळ आहेत ते तालुका स्तरावर ते खेळ खेळले जाणार हां ग आपण ते डिस्कस करू आपण यासाठीच मी मीटिंग ठेवली आहे तर तुमच्या मॅडमला पाठवा ना मीटिंगला मग तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला वेळ नाही मिळत असेल तर तुमच्या मॅडमला पाठवा मॅडम येणार आम्ही मॅडमला सांगणार कारण की आमा आम्हाला पण कळते ठीक आहे तुम्ही तुमच्या नौकरी आहे तुम्ही नौकरी करा पण मॅडम जर घरी असेल ती वेळ देऊ शकतात ना आणि मिटिंग मिटिंग म्हणजे ती सुट्टीच्या दिवशी आहे म्हणजे आम्ही तुम सगळ्या लोकां गोष्टीचा विचार करून आम्ही ती मिटिंग ठेवली म्हणजे तुम्हाला पण त्रास नको बरं बरं या या मीटिंग करायला या मी तुम्हाला सेंड करतं मीटिंगची तारीख बरं चालेल